विशेष सक्षम मुलांसाठी रेखाटन हे एक प्रकार हे एक प्रभावी व्यक्ती होण्याचे आणि शिकण्याचे साधन ठरू शकते जसे स्वतःची अभिव्यक्ती स्मरणशक्तीने एकाग्रता वाढवणे त्याच्यानंतर भावनिक समतोल ठेवणे हस्तकौशल्याचा विकास करणे सामाजिक सहभाग वाढवणे त्यामध्ये जसं स्वतःच्या अभिव्यक्ती कशा प्रकारे वाढू शकतो जे मूल बोलू शकत नाहीत किंवा व्यक्त होण्यास अडचण येते त्यांच्यासाठी रेखाटन हा एक प्रभावी संवादाचा मार्ग असू शकतो जसं स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते त्यासाठी वाढवण्यासाठी चित्रे काढताना मुलांना निरीक्षण क्ष शक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते त्यानंतर भावनिक समतोल या रेखाटनामुळे तणाव आणि निया निराशा कमी होऊन आत्मविश्वास वाढतो